तेव्हाची परिस्थिती खूप वाईट होती त्यामूळे कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही घराच्या बाहेर नाही निघालो बाहेर निघालो तरी सॅनिटायझर वापरत होतो मास्क घालत होतो आम्हाला जेवणाचे खुप वांदे होते त्या वांद्यांमुळे आम्ही खूप खूप सहन केलं आणि काय करावं समजत नव्हतं त्यामुळे आम्ही आम्ही असं करत होतो तसं करत होतो